हॅलो हॅलो आवाज येतोय का माझा अरे मला खू मला काहीतरी सांग सिद्देश्वर टेम्पलसा मला माहीत नाही हां हो

ओके आणि हो का हां हां चालेल चालेल बघ कुठे लागतो

जेवायचा टायमिंग काय असणार बारा ते तीन आणि याचं फॉरेस्ट पण आहे ना ओ कसा आहे तो

ओके ओके मला वाटलं दोन दोघी येतील हो हो हो आता मी पहिलं मंदिरात जाऊन येते हो चालेल आणि आरती वारतीचं टायमिंग वायमिंग टिकीट कोल आरतीचं टायमिंग काय असणार संध्याकाळी मला सांग मग नाही नाही मी संध्याकाळी जाणार हो

प्रशा काय होतं प्रसादमध्ये प्रसादमध्ये काय काय असतात हलवा